हॅलो हां नमस्कार मला बांग्लादेशमध्ये जायचं आहे माझ्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी किंवा त्याच्याबद्दल चौकशी करायसाठी बांग्लादेशमध्ये जायचं आहे तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की माझा हा फोन किंवा हा जो कार्ड हे जे कार्ड आहे माझं आता एअरटेलचं कार्ड आहे तर हे कार्ड मला बांग्लादेशमध्ये चालतं आहे का त्याच्यानंतर रोमिंग किंवा इंटरनॅशनल कॉलिंग रेट वगैरे त्याला काय काय दर कुठलेही त्याला ॲप्लिकेबल होतील ही जरा मला माहिती पाहिजे होती कारण मी आता माझं जे नंबर आहे रजिस्टर्ड आहे तो भारतातल्या महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यामध्ये रजिस्टर्ड आहे आणि आत्ता मला भारतामध्ये सगळीकडे कुठेही कॉल करायचं असलं तरी मी फ्री ऑफ चार्ज कुठलंही मला रोमिंग किंवा हे द्यायला न लागता मी कॉल करू शकतो पण बांग्लादेशमध्ये माझ्या मुलाला समजा पाठवायचं असेल किंवा ठेवायचं असेल मला तर किंवा मी बांग्लादेशमध्ये तिथं असताना ढाक्यामध्ये किंवा इतर ठिकाणी तिथं फिरत असताना तिथून मला इकडं माझ्या कुटुंबियांंशी किंवा भारतामध्ये जर कॉल करायचा असेल तर मग मला कशा पद्धतीचे कॉल रेट्स लागतील याची मला माहिती घेणं आवश्यक आहे नाहीतर एकदम अचानक मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात बिल होऊन यायचं की ज्याला स्वस्त पर्याय किंवा साधे नेहमीचे पर्याय तिथं उपलब्ध असतील असे तर ते त्यासाठी मला हे आधी माहीत असणं गरजेचं वाटतं आहे तर मला ह्या याची माहिती कुठे मिळेल किंवा कशा पद्धतीनं मला कुठे कॉल करायला लागेल हे जरा तुम्ही सांगितलं तर बरं होईल प्लीज आणि दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की हेच कार्ड मला चालेल का आणखीन मला कार्ड वेगळं तिथलं बांग्लादेशमधलं कार्ड घ्यायला लागेल पण बांग्लादेशमधलं कार्ड घेतलं समजा तर बांग्लादेशमधले बांग्लादेश मला हे करता येईल पण पुन्हा तो प्रश्न आहेच की बांग्लादेशमध्ये असताना मी भारतामध्ये कॉल करून इथं संपर्क कसा साधू शकेन तर त्याच्यासाठी मला हे जरा प्लीज ही जर दरांची माहिती दिली तर बरं होईल